माझ्या बहिणींनी खूप शिकावे असे मला वाटते कारण की शिक्षण हे इतर सगळे शिक्षणामुळे माणसाचा बौद्धिक विकास होतो आणि ह्या विकासामुळे आपल्याला प्रत्येक समस्याला तोंड देण्याची क्षमता निर्माण होते आणि ह्या क्षमता निर्माण झाल्यामुळे आपण समाजात योग्य पद्धतीने वावरू शकतो असे माझे मत आहे त्यामुळे माझ्या बहिणीनी चांगले चांगली उच्च शिक्षण घेतले पाहिजे आणि शिकून मोठी काहीतरी ते कुठल्या तरी पदावरती काम केले पाहिजे अशी माझी इच्छा आहे